शाळेत खूप साऱ्या म्हणजे शास्त्रज्ञांबद्दल आपण बरेच शिकलेलो आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्याकडे शब्द नाही आपण तेवढं त्यांच्याबद्दल बोलू शकतो आनी त्यांनी त्यांचा जो म्हणजे त्यांचा जो प्रवास आहे तो खूप त्यांनी एकदम कष्टांनी काढलेला आहे त्यामुळेच तं ते एवढ्या दूर पोचलेले आहेत जेवढे पण शास्त्रज्ञ आहेत आता आता आपण त्यांना ओळखतो मला आता नाव आठवत नाही आहे परंतु मी एक वर्ष त्यांबद्दल वाचलं होतं की ते त्यांनी खूप त्यांच्या जीवनामध्ये स्ट्रगल केला होता बस मला एवढंच माहिती आहे त्यांच्याबद्दल